आमच्या परिसरामध्ये छान मोठे एक पटांगण आहे मैदान आहे त्याच्यावर छान गव्हरमेंटनी आम्हाला फोकस लावून दिलेले आहेत मोठेमोठे लाईट लावून दिलेले आहेत जेणेकरून आम्ही तिथे रात्रीपण स्पर्धा घेऊ शकतो आणि उन्हाळ्याच्या सुट्यांमधे तिथे लहान मुलं खेळत असतात आणि ते रात्रीच्या टाईमावर पण खेळू शकतात तिथे छान त्यांनी ग्राउंडवर हिरवे गवत वगैरे लावून ठेवलेले ग्राउंड सु सुसज्ज केलंय आणि नरम माती असल्यामुळे तिथे पडल्यावरही कोणाला काही दुखापत होत नाही